हा हा बोल अरे एक नंबर एकच नंबर तू गेला होता का घुमायला हो का पाहिल्या का देव्या हो का त्या चौकातली देवी पाहिली का तूनं एक नंबर आहे हो का हो त्या पण मंडपची सजावट मस्त केली पण हो कुठं ते जाऊ ना तिथं लंगर वगैरे असंन चालू हो एक नंबर मजा येते गरबा वरबा खेळता येते का तुला दांडिया घेऊनच जाऊ घरून नाही का काड्या कोऱ्हाट्याची

मागं उलट जास्त देव्या नाही बसल्या पण आहे चौकाचौकामध्ये

अरे हो तिथे यवतमाळमध्ये तर फेमस आहे मस्त हो जायचं ना केव्हा चलते ठीक आहे मग काय नाय बाइकनी जायचं का ठीक आहे चल मग उद्या सकाळी दहा वाजता भेटू ठीक आहे मग